आमच्या समुदायामध्ये म्हणजेच आज ही चालू असलेल्या शेतीची एक पारंपरिक पद्धत म्हणजे ज्या दिवशी पेरणी राहते त्या दिवशी त्या जोडीची बैलजोडीची आरती करून पूजा करून प्रसाद वाटूनच आम्ही पेरणी करतो आणि पेरणी करत असताना आंतरिक पिकावर मात्र आम्ही जास्त जोर देतो आंतरिक पीक म्हणजे तसं मेन पीक आमचं महत्त्वाचं पीक म्हणजे कपाशी

ते जेव्हा आम्ही पेरणी करतो त्यामध्ये खूप सरस तासांमध्ये अंतर असते त्या अंतराच्या मध्यात सोयाबीन मूग उडीद असं काही कमी कालावधीचं पीक घेऊन जेणेकरून शेतकऱ्याचा खर्चामध्ये आर्थिक मदत होईल याकरिता ते आपण पीक घेतो याबद्दल विचार केला तर तीन महिन्याचे पिक त् रिस्क आहे पण एक पारंपरिक पद्धत न आंतरपिक घेणं आज काळाची गरजही आहे कारण कपाशीचं उत्पन्न आणि तुरीचं म्हटलं ते पाच ते सहा महिन्यानंतर या पद्धत न जाता आठ महिन्यावर निघून जातं तोपर्यंत शेतकऱ्याकडे खर्चाला कोणसं साधन नसतं पैसा नसतो अवळ्या पारंपरिक पिकांमध्ये आम्ही तीन महिनेच जे पिक घेतो हे खूप महत्त्वाचं ठरतो हा निसर्ग त्याला साथ देत नाही कारण निसर्ग आज सारखा नाही आहे कधी पाऊस येतो कधी उन्हाळा राहतो कधी हिवाळा राहतो ऋतू आज जाग्यावर नाही राहिला आज पावसाळा उद्या उन्हाळा असं वातावरण होते त्यामुळे ते पीक घरी येईल याची गॅरेंटी तर काही राहत नाही खात्री राहत नाही तर आपण ते म्हणूनच तरी पण एक रिस्क घेऊन शेतकरी हे मध्यस्थी एक आंतरिक पीक घेतो आणि जेव्हा या पिकाच्या राशी लागतात तेव्हा पण महत्त्वाचं म्हणजे आम्ही आपल्या त्या राशीची उत्पन्नाची एक पूजा करून त्याची आरती करून त्या शेताला एक नैवेद्य अर्पण करून आम्ही आमचं पीक आमच्या घरी घेऊन येतो